मला माझ्या आवडत्या म्हणी म्हणजे मला आवडतात म्हणी म्हणायला म्हणी किंवा वाक्यप्रकार सुद्धा वाचण्यासाठी लिहिण्यासाठी खूप आवडतात म्ह म्हणी म्हणायला सुद्धा आवडतं लिहिण्याला बी आवडतं व म्हणजे वाक्यप्रकार म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात आपण म्हणत नाही काय बाळाचे पाय पाळण्यातये म्हणून हे नेहमीसाठी मला हे म्हणजे असे वाक्यप्रकार भरपूर आहेत की ते मला आवडतात वाक्यप्रकार म्हणी सुद्धा खूप आवडतात म मला म्हणाला आवडतात शिकण्यासाठी आवडतात मला आवडतात दोन्ही पण म्हणजे दोन्ही मला आवडतं ते मी नेहमी म्हणी म्हणत असतो किंवा सांगत असतो मुलांना बी सांगत असतो म्हणत बी असतो मला ते आवडतं म्हणून मी ते करतो आणि नेहमी वाचन वगैरे कर मी करतो त्यामुळं मग वाक्यप्रकार वगैरे अन् मराठी म्हणी किंवा मला ते मी नेहमी कंटिन्यू करत असतो